मी काही दिवसांपूर्वी ओखला ह्या कंपनीची पीठाची गिरणी घेतली पोर्टेबल तर आहे पण त्याची जी चाकं दिली आहेत ती एवढी चांगल्या क्वॉलिटीची नाही आहेत पाचच दिवसात एक चाक मला ढिलं झालेलं दिसलं त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो सनमायका लावलेला आहे तो एकदम लो क्वालिटीचा वाटतो आहे म्हणजे पाणी वगेैरे पडलं तर ते लवकर खराब होईल त्यानंतर पीठ जे आहे ते थोडंसं जाडसर येतं म्हणजे उ ते क्वालिटी एवढी काही चांगली नाही आहे त्याच्यात नंतर ते साफ करायला थोडं अवघड आहे कारण आतमध्ये काही ठिकाणी पीठ फसतं आणि बाहेर पण भरपूर उडतं म्हणजे आपण लावलं तर असं वाटतं की घरभर पीठ पीठ झालं आहे म्हणजे ते हवेमध्ये दिसून येतं आपल्याला आणि इकडच्या तिकडच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर थोडा पीठाचा थर साचलेला दिसतो तर मला हे बिलकूल आवडलेलं नाही क्वालिटी बिलकूल चांगली नाही आहे तर ती लोकांनी घेऊ नये